डेंगू ताप आणि मलेरिया यासारख्या डासापासून पसरणारे आजार टाळण्यासाठी आपण आपला परिसर नेहमीच स्वच्छ ठेवावा झाडाचा पालापाचोळा झाडाच्या बुंध्याला टाकून त्याचं खत निर्माण करावं पाणी साचेल असं कुठं खड्डा ठेवू नये किंवा असे रबरी ट्यूब वगैरे टायर वगैरे असे ठेवू नये याच्यामध्ये सुद्धा म मच्छर डास होतात त्याच्यात पाणी साठून देऊ नये पावसाळ्यात तर त्याच्यामध्ये पाणी साठंल असं ठिकाण ठेवू नये आणि ते इतर कुठं असं साठवून ठेवू नये त्यामुळे त्याच्यात मच्छर डास होण्याचा संभव असतो शिवाय धुराची फवारणी करून घ्यावे आणि स्वच्छता ठेवल्यानंतर सुद्धा डास होणार नाहीत ही याची काळजी घ्यावी आणि आपला परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा डासापासून त्रास होणार नाही आपल्याला याची काळजी घ्यावे शिवाय ते आपण लिक्विड वगैरे घरामध्ये लावतो ते पण डोरवरती असावं की त्याच्यापासून वासापासून मुलांना पण त्रास होणार नाही परंतु डासाचा धूर होतील अशा मच्छर लिक्विड्स वापरावे मच्छरछाप आगरबत्ती चुकून वापरूच नये कारण त्याच्यामुळं आपल्या घशाला नाकाला त्रास होऊन कदाचित त्याच्यापासून आपल्याला त्रास होईल अशा पद्धतीचे जे उपकरणं आहेत ते वापरू नये परंतु जास्तीत जास्त स्वच्छता ठेवल्यानंतर परिसर स्वच्छता ठेवल्यानंतर आजूबाजूला घाण दिसू नये झाडे झुडपे जे गवताचे येतात पावसाळ्यात ते झाडे झुडपे सुद्धा स्वच्छ करावे कारण त्याच्यावर सुद्धा मच्छर डास बसू शकतात आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करून त्याच्यापासून आपल्याला जर ते डेंगू ताप मलेरिया यासारखे आजार होऊ शकतात याच्यासाठी आपण परिसर स्वच्छ ठेवणे पाणी साठत असेल ते प पाणी काढणे असं सांड पाणी व्यवस्थित ठेवणे त्याचं म्हणजे खराब पाणी कुठे दिसू नये असं पद्धतीनं स्वच्छता जेवढी ठेवेल त्या पद्धतीनं मग मच्छराची कमतरता दिसेल तुम्हाला असं जर केलं तरच आपण डेंगू ताप मलेरिया यासारख्यापासून आपली बचाव करू शकतो ठीक आहे ओके